संगीताची रुची मला लहानपणापासूनच होती कारण माझी आई पेटीवरती गाणं गायची आणि ते लहानपणापासून मी जे ऐकायचं त्यामुळे मला संगीताची आवड निर्माण झाली त्यातून मी माझा माई मी थोडासा मोठा झाल्यानंतर आमचे साने म्हणून एक सर होते त्यांच्याकडे बासरी वाजवायला शिकायला गेलो त्यांच्याकडे आठवड्यातून दोन दिवस मी बासरी वादन शिकायचो हिंदी गाणी वाजवायला लागलो आणि मी त्याच्यापासून माझा मी वेगळा आनंद घ्यायला लागलो त्याचप्रमाणे बासरीप्रमाणे मी कॅशिओ पण घरी आमच्या पेटी असल्यामुळे मला पेटी येत होती त्या पेटीवरनं मी सोपं वाद्य म्हणून कॅशिओ खरेदी केला आणि त्या कॅशिओवरती मला जी हिंदी गाणी येतात तीच हिंदी गाणी मी कॅशिओवरती वाजवायचा प्रयत्न करतो मला संगीताची आवड लहानपणापासून आहे आमचा एक मित्रांचा ग्रुप होता तो सगळ्या कार्यक्रमाला जायचा सवाई गंधर्व असो किंवा कुठे भावगीत गायनाचा कार्यक्रम असो कुठे गाण्यांचा कार्यक्रम असो कुठेही कार्यक्रम असला तरी त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती राहतो आम्हाला गाण्यांची अतिशय आवड आहे आणि आम्ही ती प्रेमाने जोपासतो आमचा ग्रुप नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही सर्व तऱ्हेचे गाणी ऐकतो आणि आम्हाला त्याचा आनंद मिळतो